नमस्कार माझे नाव चंदा गुंडाने आहे आणि मी आता दोन महिन्यापूर्वी स एल जीची टी व्ही घेतलेली आहे पण ती टी व्ही घेतले तर त्याबद्दल मला सांगायचं हे आहे की त्या टी व्हीमध्ये इतके छान फंक्शन्स आहेत आणि ब्लूटूथ आहे आणि स्मार्ट टी व्ही आहे मोबाईलवरून आपण यूटूबचे जे काय प्रोग्राम्स असतात ते बघू शकतो पिच्चर गाणे नवीन पिच्चर्स आलेले ते पण आणि आणखी काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण आपण तिथे टी व्हीमध्ये बघू शकतो परत साऊंड क्लियारिटी खूप छान आहे परत दिसायला पण लूक छान देते आणि कलर पण अगदी जसं मला हवा आहे तशाच प्रकारच्या ती कलर्स पण देते आणि असं वाटते की ही टी व्ही घेऊन मी खूप सॅटिस्फाईड झाली आहे कारण जी मला कॉलिटी पाहिजे होती ती ही सगळी कॉलिटी ह्या टी व्हीमध्ये आहे जी एल जीची मी जी टी व्ही घेतली त्याला आणि प कॉलि पैसे पण खूप जास्त नाही वाजवी खर्चामध्ये प परफेक्ट पोडक्ट मिळालेला आहे त्याबद्दल मी आभारी आहे